तुमच्या भागातील क्रीडा क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती किंवा खेळाडू कोणते ज्यांनी त्यांच्या क्री त्यांच्या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी केली आहे आमच्या भागात एक आहे जो रोहित शर्मा म्हणून त्याने उत्कृष्ट क्रीडा प्रकारात म्हणजेच क्रिकेट या खेळात उकृष्ट कामगिरी केली आहे त्याने अवॉर्ड मिळवलेले आहेत तसंच तो उत्कृष्ट धावपट्टूसुद्धा आहे मोठमोठे कार्यक्रमात तो प्रमुख पाहुणा मुख्यतः क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे त्याला स्पोर्ट्स मीट्स वगैरे असल्या तर त्याला इन्व्हाईट केले जाते बोलवले जाते

काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे तो उत्कृष्ट कामगिरी करतो त्याचे प्रशासक सेवेतही त्याचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचं नाव सर्वत्र गाजत आहे